गावात खेळण्यासाठी मोठ मोठे मैदाने उपलब्ध असतात त्यात विविध खेळांचे सामने होतात व त्यामधून त्यांचे मनोरंजन होते आणि त्यांच्या तणाव देखील दूर होतो ग्रामीण भागात लोकांना खेळण्यासाठी खूप आवड असते आणि त्यांना खेळण्यासाठी साधने सुद्धा उपलब्ध असतात शहरी भागात मनोरंजनासाठी अनेक साधने उपलब्ध असतात जसे की चित्रपट गृहे मोठमोठी बागबगीचे धार्मिक स्थळे ऐतिहासिक ठिकाण हॉटेल्स लॉज वॉटर पार्क मॉल इत्यादी शहरी भागांच्या तुलनेने ग्रामीण भागात मनोरंजनासाठी जास्त साधने उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून ते खेळांद्वारे त्यांचे मनोरंजन करतात त्यांच्या जीवनात खेळ ही महत्त्वाची भूमिका जाव बजावतात